अमन बोलत आहे का तर मी काय म्हणत आहे यावर्षी आपल्याला गणपती बसवायचे आहे गणेशोत्सवामध्ये त्याची प्लॅनिंगबद्दल मला थोडं तुझ्याशी चर्चा करायची होती मागच्या वेळेस आपण जसं चांगल्या प्रकारे आनंदाने आपला गणपती उत्सव आपण साजरा केला त्यामध्ये आपलं चांगल्या प्रकारे गालं तर यावर्षी आपल्याला गणपती बसवायचे आहेत तर कुठं बसवावं लागेल आपल्याला आणि ठिकाण कोणतं असेल आणि कसं राहील सांगू शकता का थोडं त्याबद्दल

हं मागच्या वेळेस आपल्याला थोडा जास्त खर्च आला होता आणि यावेळेस थोडं खर्चाचं बजेट पाहून आपल्याला चांगल्या प्रकारे गणपतीचं सजावट करून आनंदाने तो उत्सव साजरा

आता आपल्याला त्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचं काय ते कमिटी निर्माण करावं लागेल त्यामध्ये सदस्य आपल्याला घ्यावं लागेल हां नऊ दिवसांसाठी आपल्याला एक पुजारी लागेल आणि पुजारीचं नावसुद्धा मला सुचवून देजा हो हो तर आपल्याला तर मंडळामध्ये आपल्याला आता तर सदस्य वगैरे अध्यक्ष वर कोण कोण राहील त्यांना आपण निवडायचं आणि सोबत जाऊन आपण गणपतीचं बसवण्यासाठी पोलीस स्टेशनमधून परमिशन आणायची आपल्याला तर बुवा आता माझ्यासोबत येऊ शकता का तुम्ही अच्छा तुझ्या शेजारी राहणारा कनेश आहे ना त्यालाही सोबत घेऊन ये कारण की तो चांगला मुलगा आहे आणि तो आपल्याला खूप काही मदत करू शकतो अच्छा ये मग लवकर ये ओके ओक्के धन्यवाद